आज सर्वांनाच इंजिनियर डॉक्टर वकील होण्याचं आहे मात्र शेतकरी होण्यास कोणाचाही आग्रह दिसत नाही मात्र आज आपण बघितलं तर शेतकरी होणं हे सर्वात म्हणजे गरजेचं आहे आणि अत्यावश्यक आहे कारण आज जर बघितलं तर हे क्षेत्र सहजासहजी कोणीही निवडत नाही जरी गावाकडं भरपूर शेती असली तरी ती शेती विकून किंवा शेती करायला देऊन लोक शिक्षणासाठी शहरामध्ये येतात आणि मग डॉक्टर इंजिनियर वकील वगैरे होतात मात्र शेतीमध्ये जर करियर करायचं असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला आवड असेल तर सर्वात महत्त्वाचं बघितलं पाहिजे की पाण्याची योजना तर जेवढं आपण जास्त पाण्याची व व्यवस्थित करू तितकंच प्रोडक्शन पण आपलं त्याचप्रमाणे वाढू शकतात त्याचबरोबर आज आपण म्हणजे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीबरोबरच पारंपरिक पद्धतीसुद्धा वापरल्या पाहिजेत जसं की गांडूळ जेणेकरून शेतामधील जे कस आहे तो न जाता पीकसुद्धा चांगलं येईल आणि पौष्टिक खाणंसुद्धा सर्वांना लाभेल आणि जर तुम्ही कृत्रिमरित्या ते पिकवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या माध्यमातून हानी होणार हे निश्चितच आहे त्यामुळं शक्यतो नैसर्गिकरित्या जेवढं भाजीपाला पिकवता येईल तितका पिकवा जेणेकरून त्याला वेळ लागेल पण तुमच्या तुमच्या प्रोडक्टला खूप मागणी येईल कारण ते खाण्यासाठी उत्कृष्ट आणि शरीरासाठी सुद्धा चांगल्या आहेत त्याचबरोबर शेत जमीन जर विकत घेता येऊ शकत नसेल तर करायलासुद्धा घेतली तरी चालते मग त्यामध्ये सिंचन पद्धतींचा वापरसुद्धा केला पाहिजे आणि या सगळ्यांना सरकार सबसिडीसुद्धा देत आहे आणि त्या योजनांचीसुद्धा माहिती तुम्ही घेऊन या क्षेत्रामध्येच गेलं पाहिजे